ओप्पो कंपनीचा चार्जर मी आठ दिवसापूर्वी घेतला होता चांगला चार्जर आहे चार्जिंगही लवकर होतं आणि बॅटरी बॅकअपही चांगला आहे त्याने चार्ज केल्यामुळं तर माझं सगळ्यांना सांगणं हेच आहे माझ्या मित्रांनाही की तुम्हीपण हा चार्जर वापरा आणि याच चार्जिंगने चार्जिंग करा कारण हा ठेवायलाही खिशामध्ये बसू शकतो आणि लाईट कमी जरी असली तरी तो चार्ज होतो एवढं मला चार्जरबद्दल सांगायचं आहे